हॅलो हा बोला हा बोला

मी का आता बघ तुम्हाला तर माहिती आहे गजरा किती महाग झाला आणि मोगऱ्याची फुलं पण खूप महाग झाली झेंडूची फुलं पण तरी आम्ही पन्नास रुपयाला देतो पन्नास रुपयांनी हो का हो का मग खूप आता तर मी देते तरी खूप पन्नास रुपये डझनला देते मी नेहमीचे आहे बरोबर मॅडम तुमचं तुम्ही नेहमीचे कस्टमर आहे पण तुम्हाला नाही माहिती शंभर रुपये डझन झालेले फुलं पण मी तुमच्यासाठी पन्नास रुपये डझन लावले डायरेक्ट अर्धी किंमत केली कारण खूप फुलं महाग झालेत फुलं आता कोणीच सहसा फुलांची झाडं नाही लावत त्याच्यामुळे भेटत नाही ना मग आ आता मग ते तेच ना मग कुठे भेटतच नाही आहे फुलं तर मग त्याच्यामुळं आमच्या इथे आहे तर मग आता ते भेटतच नाही आम्हाला पण भेटत नाही आम्ही पण तिकडून आणतो आणि मग विकतो मॅडम तरी आम्ही तुम्हाला कमी भावात दिले तरी किती कमी भावात दिले मॅडम तुम्हाला जाऊदे तुमच्यासाठी चाळीस रुपये डझन हे पहा आम्ही तुम्हाला मी सांगते तुम्हाला झेंडूचे फुलं तर सहसा भेटत पण नाही पण मी तुमच्यासाठी चाळीस रुपये डझन झेंडू लावून देते आणि तीस रुपये डझन मोगरा लावून देते आणि वीस रुपये डझन गुलाब लावून देते हा गुलाबाची फुलं आहेत ना लाल आहे त्याची वीस वीस वीस रुपये डझन हा तर हा फुललेले आहेत छान आहेत हा गुलाबांची फुले आहेत हार वगैरे फक्त तुम्ही आता कोणाला सांगू नका मी तुम्हाला कमी किमतीत दिले म्हणून हा हा येते मी सकाळी घेऊन मग हा ठीक आहे ठेवते